फोटोग्राफीमध्ये आता वर्षानुवर्षे नवीन नवीन बदल होत गेलेले आहेत पहिले फोटोग्राफी करायला तो कॅमेरा होता तो खूप मोठा असायचा आकाराने आणि त्याला प्रत्येक जागी घेऊन जाणे हे अशक्य होते बऱ्याच वेळेस कॅमेऱ्यातून फोटो काढलेले फोटो जे आहेत ते धुवून आणि त्याची प्रक्रिया होऊन यायला तीन ते चार दिवसाच्या वर वेळ लागायचा आत्ताच्या काळात न त्यानंतर नवीन नवीन कॅमेरे येत गेले त्यानंतर ब डिजिटल कॅमेरे आले आहेत त्या डिजीटल कॅमेऱ्यामधून आपण फोटो काढून लगेच मेमरी कार्ड किंवा लगेच प्रिंटआऊट आपण त्याची घेऊ शकत होतो त्यामध्ये जास्त वेळ लागत नव्हता आणि कमी वेळाची खपत होत असल्यामुळे ते कॅमेरे जास्त वापरात आले आणि त्यानंतर दिवसेंदिवस स्मार्टफोन आले आहेत स्मार्टफोनमध्ये पहिले कॅमेऱ्यांची कॉलिटी ही कमी होती पण नंतर जशी जशी दुनिया प जग पुढे गे जात गेलं तसं तसं कॅमेरामध्ये खूप सारे फीचर्स आणि खूप साऱ्या पद्धती आणि वेगवेगळ्या कॅ प्रकारचे कॅमेरे हे वाढत गेले आत्ताच्या मोबाईलमध्ये कॅमेरे हे खूप सारे आहेत म्हणजे क खूप साऱ्या कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या फोटो काढण्याच्या पद्धती आहेत तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटोसुद्धा मोबाईलमध्ये एकाच कॅमेऱ्याच्या मदतीने घेऊ शकता आणि आता मोबाईलमध्ये कॅमेरा असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक जागी फोटो किंवा कुठेही फोटो काढण्यासाठी तुमचा स्वतंत्र वेगळा कॅमेरा तुम्हाला सोबत ठेवायची काही गरज भासत नाही आणि फोटो काढणे आता अगदी सुलभ झाले आहे तुम्ही लगेच मोबाईल फोन बाहेर काढून कुठल्याही क्षणाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा फोटो घेऊ शकता आणि तो तुमच्या मेमरी कार्डमध्ये किंवा मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह करू शकता आणि आता बऱ्याच वेळेस असं होतं की फोटोचा बॅकअप आपण ठेवतो आता बऱ्याचमध्ये गुगल ड्राईव किंवा वन ड्राईव आणि सॅमसंग क्लाऊड अशा बऱ्याचशा ॲप्लिकेशनमध्ये आपण त्याचे बॅकअप ठेवू शकतो की ज्यामुळे आपण कधीही कुठेही त्याला डाउनलोड करून आत वापरात आणू शकतो किंवा बघू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टीमुळं फोन ची गुणवत्ता तर वाढलीच पण आता त्याची लोकप्रियता पण वाढली आणि यामुळं आता फोटो काढणे आणि वगैरे सर्व फोटोसंबंधीच्या गोष्टी ह्या सुलभ झाल्या आहेत फोटो एकमेकांना पाठवणे एक गोष्ट पाठवणे आणि ह्या गोष्टी पण मोबाईलमुळे खूप सोप्या झाल्या आहेत तुम्ही लगेच फोटो इथून काढून दुसऱ्याला एका शेअरिंग ॲप्लिकेशन थ्रू म मधून पाठवू शकता ज्याच्यात एकदम कमी वेळ लागतो जो पहिले खूप असायचा आणि त्यामुळे वेळेची बचत होते आणि काम पण जलद होते